हॅलो हां बोला मॅडम हा हो ना बोला ना हां हां

हां

हां इथं तुळजापूरचं तर आगदी आपली शक्तिपिठापैकी एक देवी आहे तुळजापूरची आपली कुलस्वामिनी तर ते खूप सुंदर आहे देवी आणि परत इथून उस्मानाबादपासून वगैरे अगदी जवळ आहे म्हणजे सोलापूरला जरी तुम्ही उतरलात सोलापूरहून पण एक दीड तासात ते तुळजापूर येतं आणि परत जवळच आपलं नळदुर्गचा किल्ला तो प्रति प्रसिद्ध आहे तिथला आणि इथं आमच्या इथं उस्मानाबादमध्ये एक हातला देवी मंदिर म्हणून आहे आणि इथं लेण्या पण पा पाहण्यासारख्या आहेत चांग छान आहेत म्हणजे पुरातन आहेत ते हां

हां हां

हां सुंदर सुंदर आहे हो हो हो मिळेल ना व्यवस्था पण होईल तुमची आणि तुळजापूरला म्हणजे वगैरे राहण्याची करण्याची अभिषेक वगैरे भोपी वगैरे हो त्यांचे पण फोन नंबर देऊ आम्ही आणि गाडी ठरवून देऊ तुम्हाला हे स्थळ दाखवण्यासाठी पूर्ण म्हणजे हा त्याची काय चिंता करू नका व्यवस्थित होईल बिनधास्त या हां हां हो चालेल थँक्यू